आधीच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नव्हत्या जसं की मिक्सर ग्राइंडर झालं गॅस सिलेंडर वगैरे आधी चुलीवर जेवण करायचे त्याच्यामुळे वेळ व्यर्थ जायचा टाइम न नसायचा पुन्हा आता ही जी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आल्या त्याच्यामुळे भरपूर टाईमची बचत होत आहे गॅसमुळे सिलेंडर सिलेंडर गॅस यामुळे भरपूर नवीन नवीन काहीतरी साहित्य शिकायला मिळाले सामग्र्या नवीन नवीन जेवणामध्ये काय बनवायचं ते मिक्सरच्या थ्रू म्हणजे आता वाटण वाटायचा गोट्याचा उपयोग होत नाही तर मिक्सरचा जास्त उपयोग होते ग्राइंडर वगैरे हे नवीन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आल्यामुळे थोडं आईंना मदत होते जुन्या वस्तू आता कोणी जास्त वापरत नाही आणि स पुन्हा त्याचे वेगवेगळे फायदे पण झाले भरपूर सारे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचे स्पेशली स्वयंपाकघरामध्ये